हॅलो अरेबियन ताजमधून बोलत आहे का हो मी ना आता ऑर्डर केलं होतं बिर्याणी तर इथे वेळ झालेला आहे म्हणजे इथे वीस मिनिट दाखवत होतं आणि तीस मिनिट होऊन गेले आहे पण आतापर्यंत काही ऑर्डर आला नाहीये किती वेळ लागेल सर तरी हो पण त्यांना मी फोन केलं होतं तर ते म्हणत होते की आणखी वीस मिनिट म्हणून पण स पण तुम्ही पाहा ना थोडंसं मला थोडंसं बाहेर जायचं होतं लवकर आणि पेमेंट झाले का नाही हेही मला माहीत नाही आहे बरोबर व्यवस्थित हो मी ऑर्डर केलं पण शायद माझा ऑटो पे आहे पण तिथे दाखवत नाही पेमेंटचं शायद एरेरे एरर येत आहेत येथे हो तुम्ही ते चेक करा आणि तुम्ही ड्रा रायडरला फोन करा आणि त्याला म्हणा की किती वेळ आहे म्हणून कारण की मी फोन केलं होतं पण आ अजूनपर्यंत काही ऑर्डर माझा हातात नाही आला आहे हो ठीक आहे तुम्ही बघून सांगा मला